मराठी भाषेचा प्रयोग आजच्या काळात खूप जास्त झालेला आहे तर मोंड्यात मराठी बोलतात वजिराबादला मराठी बोलतात असा आपण कोणत्या दुकानावर गेलो तर मराठी भाषेमध्ये जास्त आम्हाला हे द्या आम्हाला कपडे द्या आम्हाला हे शर्ट दाखवा आम्हाला अशी पॅन्ट दाखवा आम्हाला तशी पॅन्ट दाखवा तर मराठी भाषेचा वापर जास्त केल्यामुळे मराठी भाषा असं पसरते दुसऱ्यांनाही मराठी भाषेचा वापर करता येतो मराठी भाषा शिकता येते जर समजा आपण मराठी भाषा शिकलो नाही तर मराठी भाषा अशी कमी कमी होत गेली आजकाल इंग्लिश जास्त प्रमाणात बोलण्यात येत आहे मराठी भाषा जर अजून आपण बोलायला चालू केली तर दुसऱ्यांनाही मराठी भाषा कळते तर ते केल्यानं मराठी भाषेत प्रशंसा केल्यानं आपल्याला वेगवेगळे आपल्याला ते आपल्या आपली मातृभाषांमध्ये कळते जर समजा आपण त्या दुकानात गेलो आपण संवाद साधला तर एकमेकांमध्ये मराठी भाषेंचा जास्त उच्चारण होते अशी काही खूप असं मोंड्यात मराठी बोलतात कोणी रिक्षावाले मराठी बोलतात बस बस चालवाले स्थानिक म मराठी बोलतात रेवेल रेल्वेमध्ये पण खूप साऱ्या भाषा आहेत पण मराठीतूनही ते बोलतात की या या प्लॅटफॉर्ममध्ये ही गाडी एवढ्या उशीरा येणार आहे की लवकर येणार आहे किती तास उशीर झाला आहे एस टीमध्ये पण कंडक्टर असते त्यांना पण मराठीतून बोलते मराठीतून बोलल्याने खूप फायदा होतो